आता आमच्याकडे जी वीज असते ती साधारण दिवसातले बारा तास असते ह्या बारा तासाच्या विजेमध्ये दिवसाच्या वेळेत वीज मिळते आणि रात्रीच्या वेळेस अंधार असतो आता नेमकी व वीज नसल्यामुळे आम्हाला रात्रीच्या वेळेस उजेडासाठी काहीतरी कंदील म्हणा असं काहीतरी लावावं लागतं जेव्हा पाऊस असतात किंवा जेव्हा थंडी असते त्यावेळेला फारच अडचण होते व उन्हाळ्यामध्ये दिवसा वीज असते रात्री नसते त्यामुळे फार त्रास होतो कारण रात्रीचा पंखा लागतो पंख्याशिवाय आम्हाला राहता येत नाही ए सी असला तर ए सी लावावा लागतो तो पण नाही चालू शकत रात्री वीज खंडित झाल्यामुळे फारच त्रास होतो शेतावर जायचं झालं तर शेतावर आमच्या पाणी नाही भरता येत पंप नाही चालू करता येत दिवसा वीज असली तर फक्त दिवसा पाणी भरावं लागतं रात्रीच्या वेळेला आम्ही पाणी भरू शकत नाही पाणी भरण्याचा वेळ असल्यामुळे शेतामध्ये पण अडचण होते वेगवेगळ्या ऋतूमध्ये वेगवेगळ्या अडचणी निर्माण होतात बघा उन्हाळ्यामध्ये पंखा नसतो त्यानंतर हिवाळ्यामध्ये तुम्हाला हीटरवर जावच ऑन करता येत नाही त्याप्रमाणे पावसामध्ये जर तुम्ही घरीच असतात त्यामुळे प्रत्येक क्षेत्र प्रत्येक सीझनमध्ये आम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी निर्माण होतात हीच जर वीज त्यांनी काही तास दिवसाचे आणि काही तास रात्रीचे असं केलेत तर ते फार सोयीचं होईल म्हणजे रात्री बारा तेच दुपारी बारा समजा अशा दिले आम्हाला तर ते चांगलंच होईल श त्याशिवाय आमचं आयुष्य सुखकर होईल त्यामुळे तुम्हाला प्रॉडक्टिविटी वाढेल आमचं उत्पादनशीलता वाढेल त्यानंतर आमच्या अडचणी कमी झाल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी सोयीच्या होतील विशेषतः थंडीच्या दिवसांमध्ये रात्रीच्या वेळेला आम्हाला पंख्याची जरूर नसते तेव्हा पंखा न लावायची गरज नसते परंतु उन्हाळ्यामध्ये मात्र पंख्याची गरू गरज भासते ते काही तास का होईना चांगलं आमचं जीवन सुखकर होईल स्वयंपाक व्यवस्थित करता येईल वीज असल्यामुळे दिव दिसेल लाईट दिसेल लाईट दिसल्यामुळे उजेड पडेल उजेड पडल्यामुळे वाचन करता येईल विद्यार्थ्यांना अभ्यास करता येईल शाळेमध्ये अभ्यास होतो परंतु त्यानंतर घरी आल्यानंतर त्यांना अभ्यास मात्र करता येत नाही कारण विजेचा दिवा नसतो सवय झाली विजेची गीत विजेची कमतरता तर फार जाणवते त्याशिवाय तुमच्या कामामध्ये अतिशय अडचणी निर्माण होतात विशेषतः शेत शेतामध्ये वेगवेगळ्या ऋतूमध्ये वेगवेगळे अडचणी निर्माण होतात कसं करायचं हा प्रश्न पडतो आणि ॲडजेस्ट करणं हे अतिशय कठीण गोष्ट होऊन जाते पूर्णपणे रात्री वीज नसते वीज नसली की तुम्हाला वाचन करता येत नाही वीज नसली की तुम्हाला वेगवेगळ्या स्वयंपाकाच्या अप्लायन्सेस वापरता येत नाहीत वीज नसली की तुम्हाला वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंट्स वापरता येत नाहीत फार अड अडचण होते ही अडचण पावसाळ्यात असते उन्हाळ्यात असते झनथंडीत असते इन्स्ट्रुमेंट्सची तर आता बारा तास म्हणजे फारच कमी वीज मिळते निदान अठरा तास मिळावी ज्या जेणेकरून आम्हाला त्याचा उपयोग घेता येईल त्याचा फायदा घेता येईल क त्याचा उपयोग होतील आम्हाला असं मला वाटतं याशिवाय तुम्ही विचार तर केलात आमच्या परीक्षा जे असतात त्या परीक्षेच्या काळांमध्ये विद्यार्थ्यांचे हाल होतात त्यांना अभ्यास करायची इच्छा असते परंतु लाईट गेल्यावर अभ्यास करता येत नाही कंदिलाच्या उजेडात अभ्यास करावा लागतो किंवा पेट्रोमॅक्सच्या उजेडात अभ्यास करावा लागतो एका खोलीमध्ये तीन चार प्रक विद्यार्थ्यांना बसून एका खोलीमध्ये तीनचार वेगवेगळ्या लेव्हल्सचे विद्यार्थी येतात त्यांना अभ्यास करावा लागतो आता आमच्याकडे दोन मुलं आहेत एकाचं आहे बारावी एकाची आहे सातवी असं बारावी आणि सातवीचा अभ्यास तो तुम्हाला कल कल्पना आहे बारावीचा अभ्यास खूप जास्त असतो सातवीच्या मनाने तो मग टंगळ मंगळ करतो त्याला वेळ मिळत नाही बारावीच्यावाला वाल्याला वेळ मिळत नाही असं होतं त्याचं तरी वेगवेगळ्या ऋतूमध्ये विद्यार्थ्यांचे होणाऱे हाल तर वेगळेच त्याला होमवर्क करायचं असतं त्याला स्वतःचा काही अभ्यास करायचा असतो तोही करता येत नाही पालकांचा विचार केला तर आईला स्वयंपाक करायचा असतो तो नीट तिला करता येत नाही अशा अनेक अडचणी उभ्या राहतात ह्या अडचणींवर मात करण्यासाठी एकतर तुम्ही चोवीस तासाची वीज द्या तुम्ही चोवीस तास नाही तर निदान अठरा तास तरी वीज द्या अशी आमची मागणी आहे या मागणीचा सरकाराने चांगला विचार करावा अशी आमची इच्छा आहे तर ह्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करावा अशी माझी इच्छा आहे धन्यवाद